हॅलो कोकण कट्टा हा मी आता डिलिवरी मागवली होती तुमच्या इथून डिलिवरी दाखवतं आहे माझ्या इथे आलं नाही पण तुम्ही बोलतात तुमच्या इथून अर्ध्या तासात येतं अर्ध्या तासात येतं अजून दोन तास झाले अजून काही आलं नाही आहे नोटिफिकेशन दाखवतं की डिलिवरी झाली आहे असं कसं चालणार एकतर मी ऑर्डर कधी दिलेली आहे इथं भूक लागली आहे मला जास्त तुमची येणार कधी असं क थोडी असतं आता मी क काय करू आता तुम्हीच सांगा कधी पर्यंत येणार डिलिव्हरी आता किती टाईम जाणार आहे तरी अंदाज किती टाईम अजून पण काही डिलिवरीचं काही दाखवत नाही आहे मला तरी अजून किती टाईम तुमचा निघाला तरी आहे का माणूस तुम्ही एकदा चेक करा तुमच्या इथे पार्सल निघालं आहे की नाही माझं डिलिवरी वाटत नाही मला तुमच्या इथून निघालेली कारण की मला अजून काही आलं नाही आहे असं थोडी असतं तुम्ही अर्धा तास सांगून दोन तास झाले अजून काही आलं नाही तुमचं असं असेल तर नाही मागवणार पुढच्या टाईमला तुम्हाला रेटिंग नाही देणार मी असं थोडी असतं तुमच्या इथून चूक झाली आता आम्हाला काय करायचं आम्ही बोला आता मी मी तुम्हाला रेटिंग कमी देणार आहे एक तर आमच्या घरी पाहुणे आले आहे आणि ते वाट बघत आहे दोन तास झाले अर्धा तास तुम्ही चाललं आहे तुमचं अर्धा तासापासून की आले आले आले आले तुमचं काय चाललं आहे इथे दहा थाळी मागवल्या होत्या तरी तुमचं अजून आलं नाही आहे मी रेटिंग झिरो देणार आहे मला माहिती नाही आहे